बागकाम हा माझा छंद आहे कारण की आपण बागेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावतो जसं की फुळे फुले फळे फळभाज्या इत्यादी प्र प्रत्येक प्रकारच्या ते प्रत्येक झाड हे वेगळे वेगळे असते आणि त्यांच्याकडं पाहून आपलं मन एकदम प्रसन्न होतं ते ते हिरवे हिरवे ते जे झाड असते त्यांच्याकडं पाहून तसेच वाढत्या वृक्षतोडीमुळे मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने एक एक झाड लावलं पाहिजे जे की आपल्या स्व प्रत्येकाच्या आरोग्यासाठी खूपच गरजेचं आहे वाढ जी ख केमिकल जी खत आहे त्या केम केमिकल खत टाकून पी पिकवलेल्या भाज्या खाण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या बागेत लावलेल्या नैसर्गिकरित्या जे खत तयार करतो त्या ते खत टाकून पिकवलेल्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर ते आपल्या शरीरासाठी खूप उ उपयुक्त ठरतं त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने एक एक झाड तरी लावलं पाहिजे आणि ऑक्सिजनची जी कमी आपल्याला जाणवते आहे ती भरून काढण्यासाठी प्रत्येकानं झाडं लावलेच पाहिजेत